शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण लोकांचा आवाज शिक्षणाअभावी ऐकला जात नाही असं मला वाटत नाही कारण लोकशाहीमध्ये जसं शहरी भागातली लोकं आहेत तशीच ग्रामीण भागातली लोकं आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना लोकसभेवर विधानसभेवर लोकं पाठवता येतात सगळ्यांना वोट देता येतात त्यामुळे शिक्षणाअभावी कोणाचा आवाज ऐकला जात नाही असं होत नाही ग्रामीण जनतेला भेडसावणारे प्रश्न हेच की इन्फ्रास्ट्रक्चर नाही बेरोजगारी दारिद्र्य अशा गोष्टी असतील ज्याच्यामुळे ग्रामीण जनतेकडे फारसं दुर्लक्ष केलं जातं याचं मेन कारण आमच्याकडे नसलेले व्यवसाय जर व्यवसाय असतील तर आमच्याकडेही रोजगारी होईल आम्ही शिक्षणाला महत्त्व देऊ आणि ग्रामीण जनतेला दुर्लक्षित केलं जाणार नाही